हलो हां बोला हं अं अच्छा ओके ओके के जी वनला ॲडमिशन करायची आहे आहे का ओके तर यासाठी आमच्या शाळेची फीस आहे बावीस हजार रुपये फीस आहे अं हां आणि पुस्तकं कपडे वगैरे ते तुम्हाला घ्यावं लागेल हो आणि डाकुमेंट्स लागतील तिचे मुलीचं आधार कार्ड डेट ऑफ बर्थ परत आईवडिलाचं आधार कार्ड आणि हो वन इयरची फी आहे बावीस हजार रुपये हो आणि आणि डाकुमेंट्स लागतील उत्पन्नाचा दाखला वगैरे आमची शाळा आहे नऊ ते बाराचं टायमिंग आहे आता स्टार्टिंग जून असल्यामुळे कमी वेळ ठेवलेला आहे आम्ही नऊ ते बारा आणि नंतर जसं जून नंतर मग जुलै ऑगस्ट वगैरे आलं की मग आम्ही टायमिंग वाढवणार आहे न नऊ ते मग दोन राहणार आहे शाळा खरं तर स्टार्टिंग मुलं शाळेत यायला हे करतात ना हो आणि आमच्या शाळेचे सेमिनार वगैरे राहतात इव्हेंट्स होतात परत शाळेम गेम्स वगैरे आहे मुलांना खेळण्यासाठी गार्डन आहे ल छोट्या मुलांना शिकवण्यासाठी काउन्सिलिंग करण्यासाठी काउंसलर आहे त्यांना बघण्यासाठी पूर्णच म्हणजे स्टाप वगैरे आहे सगळी सगळी सगळी सुविधा आहे सकाळी योगा केला जातो हां मुलांना त्यात जसे मुलं राहतात त्यांना खेळण्यासाठी वेगवेगळे खेळ ठेवलेले आहे आम्ही गेम्स ठेवलेले आहेत कारण स्टार्टिंग मुलांना मुलांची पूर्ण काळजी घेण्यासाठी पूर्ण स्टाफ राहतो पूर्ण ग्राउंड पॅकिंग आहे मुलांना अनोळखी व्यक्तीसोबत जाऊ देत नाही जोपर्यंत पॅरेंट्स येतात तोपर्यंत त्यांना थांबून ठेवलं जातं ज्यांना या सगळ्या गोष्टी आम्ही हे करत असतो तर तुम्ही एक काम करा की आमच्या शाळेमधे येऊन भेट द्या विझिट करा आणि पूर्ण डाकुमेंट्स घेऊन या आणि सगळं एकदा ज बघून घ्या आणि त्यानंतर तुम्ही डिसिजन घेऊ शकता आमच्या शाळेमधे ॲडमिशन करण्यासाठी आणि कसं येण्याजाण्याची बस आहे स्कूल बस आहे तर हां स्कूल बस असल्यामुळे कसं मुलांना आणून आणणं नेणं त्यांच्या हे राहतं आमच्याचकडे असते हं ठीक आहे काही प्रोसेगसिंग फीस वगैरे आहे तर तुम्ही बाळाला पण घेऊन या जेणेकरून आम्ही तिला म्हणजे तिचं काय नाव वगैरे बरोबर सांगते की काय कशी बोलते वगैरे ते आम्ही एकदा चेक करून हां तर तुम्ही तुमच्या मुलीला घेऊन येऊन जा ठीक आहे हो आणि डाकुमेंट्स घेऊन या ठीक आहे हां ठीक आहे ओके